जास्त मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा वापर केला जात आहे आणि खूप असे सोपे असे शब्द वा वापरणे जास्त योग्य योग्य वाटत आहे लोकांना आणि जी थोडी कठीण जे जे जे शब्द खूप कठीण आहेत उच्चारायला वगैरे तर ती दुर्मिळ होत चालली आहे आणि तंत्रज्ञानाचा आणि इंट हां इंटरनेटच्या वापरामुळे वाचन आजकालच्या पिढीत खूप वाढले आहे कारण खूप सोप्या पद्धतीने अवेलेबल होत आहे सगळं आणि जी ग्रंथा ग्रंथालयातली ग्रंथे जी आहे ती पण ऑनलाईन अवेलेबल ऑनलाईन उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे वाचनाच्या संबंधी तर इंटरनेट चा चांगलाच उपयोग आहे पण बोली भाषेत थोडं मराठीचा उपयोग कमी झाला आहे म्हणजे बोलताना बरेच शब्द शब्द इंग्लिश निघतात इंग्रजीमध्ये निघतात आणि खूप कमी मराठी शब्द बोलायला मिळतात आणि शिक्षणात पण जास्तीत जास्त लोक सुरुवातीपासूनच मुलांना फुल इंग्लिश मिडीयममध्ये टाकतात त्यामुळे पण त्यांना इ मराठीचा खूप म्हणजे मराठीमध्ये खूप मागे पडतात ते आणि सेमी इंग्लिशमुळे पण बरंच मिक्स मिक्स होत आहे सगळं धन्यवाद